नमस्कार टेलेनॉरचं ग्राहक सेवा केंद्र का हा मी चिन्मय बोलतो आहे मला असा एक संदेश आत्ता आला आहे की माझ्या अकाऊंटमध्ये फारच कमी शिल्लक आहे तर मला जाणून घ्यायचं आहे की शिल्लक कमी कशी काय राहिलेली आहे म्हणजे मला वाटतं मी साधारण पाचशे रुपयाचा रिचार्ज केलेला होता पण आता ते मला शंभरच रुपये राहिलेत असं दाखवत आहे खरं म्हणजे त्या पाचशेच्या पॅकमध्ये इंटरनेट होतं शंभर एस एम एस मोफत होते दोनशे इंटरनॅशनल कॉल होते त्याचबरोबर ज्या वेबसिरीजची जी चॅनल्स आहेत त्याचंसुद्धा सबस्क्रिप्शन त्यांनी दिलेलं होतं पण आता मी ते वापरलं त्यानी दिलेला जो कोड होता तो की वेबसिरीज दोन शून्य शून्य चार असा तो कोड होता म्हणजे काय म्हणतो आपण सवलत कोड होता तो मी वापरला आहे तरीसुद्धा माझ्या म्हणजे अकाऊंटमधली ही शिल्लक कमी कशी काय राहिली जरा मला सांगाल का तुम्ही हो म्हणजे अग ती आत्ता मागच्या आठवड्यातच मी रिचार्ज केला आहे हो एवढ्या लवकर कसा संपेल ना तो म्हणजे जर पर कॉलला जर तुम्ही चार्ज करत असाल तर ते चुकीचं आहे ना कारण दोनशे कॉल तुम्ही फ्री म्हणून सांगितलेलं आहे आणि एवढे कॉल काय मी करतच नाही महिन्याला माझं स्टेटमेंट तुम्ही तपासून बघा तुमच्याकडे ती सोय आहे मला ते माझ्या ॲपमध्ये दिसत नाही पण तुम्ही बघू शकता ना किंवा तेवढे एस एम एस पण मी केलेले नाहीत आणि त्या पर दिवसाला दीड जी बी नेट त्यांनी दिलेलं आहे तेही मी तेवढंच वापरतो कारण एकदा ते संपलं की काय आपल्याला आपल्या फोनमधला चार्ज वापरून ते वापरताच येत नाही त्यामुळे त्याच्यामुळे बॅलन्स संपला आहे असं म्हणावं तर तेही नाही आहे मग नक्की कशामुळे झालं असेल हां बरोबर मी माझा मोबाईल नंबर तुम्हाला सांगतो सात पाच दोन तीन सात चार आठ चार नऊ दोन एक शून्य एकदा परत सांगता का हा बरोबर हाच मोबाईल नंबर आहे आणि हो हो हो चिन्मय हेच न माझं नाव आहे पण मग हे कशामुळे झालं असेल जरा लवकर प्लीज तुम्ही खात्री करून सांगा कारण शेवटी पैशाचा विषय नाव हो मग ते शंभर असू दे दोनशे असू देत किंवा पाचशे असू दे पैशाचा विषय आहे आणि पुन्हा म्हणजे रिचार्ज करताना करायचा का नाही हे मला ठरवावं लागेल ना त्याच्यामध्ये का मग मी माझं कार्ड बदलू नाही म्हणजे तुम्ही माफी मागताय मान्य हो हे तुमचं काम आहे आणि तुम्ही म्हणजे तुमचा मोठेपणा दाखवताय सगळं मला मान्य आहे परंतु असं जर व्हायला लागलं तर तुमचे ग्राहकही कमी होतील ना असं करू नका तुम्ही जर तुमी पॅकमध्ये सांगितलं आहे की पाचशे रुपये तुमी देताय म्हणजे पाचशे रुपयेमधे हे सगळ्या ऑफर देताय तर लोकं नक्कीच तुमच्याकडे वळतील पण जर असे त्यांचे पैसे जाय लागले तर नक्कीच तुमचे ग्राहक कमी होणार आहेत तेव्हा कृपया असं करू नका आणि लवकरात लवकर मला काय झालं आहे ते कळवा ही माझी विनंती आहे हां बरोबर धन्यवाद